आमच्या जिल्ह्यामध्ये बसेस झाल्या प्रायव्हेट गाड्या झाल्या ट्रॅव्हल्स त्याच प प्रमाणे टॅक्सी जीप्स वगैरे ॲटो ह्यासारख्या म ह वाहतूक सुविधा आहे त्याचप्रमाणे गावांमध्ये जास्तीत जास्त बसेसचं ये जा नसतं तर त्याच्यामुळे प्रायव्हेट म गाड्या चालतात जीप ॲटो चालत असते आणि आजकाल भरपूर लोकांकडे स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा माल वाहतूक गाड्या घेतलेल्या आहे त्याच्यामुळे काय होतात की प्रवासी कधी कधी माल वाहतूक गाड्यातून प्रवास करत असतात स्वतःच्या बाईक आहे किंवा मग इमर्जंशी पेशंट असेल तर त्यासाठी पण गाड्या अव्हेलेबल क आहेच तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये गाड्या राहतातच आणि अगोदरपेक्षा ह्या ह्या वेळेस तरी भरपूर साऱ्या सुविधा झालेल्या आहेत वाहतुकीच्या म्हणजे आपल्याला जास्त वाट बघावी लागत नाही किंवा मग कुठे जायचं असेल तर आपण त्यावेळेस वेळेवर पोचवू शकतो कारण जर मेन रोड असेल तर कंटिन्यू बसेस सुरू असतात प्रायव्हेट गाड्या पण सुरू असते आतमध्ये जे बॅकवर्ड एरिया आहे ग्रामीण भाग आहे तिथे फक्त थोडीशी अडचण होते पण त्यामध्ये परी त्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी पर्याय आहे कारण काय होतं की त्यांच्यासाठी ह ॲटोची वगैरे जास्तीत जास्त सुविधा असते तिथे जीप चालत असतात कुणाच्या बाईकने वगैरे जर प्रवास करायचा असेल कुठे जायचं असेल तर या सगळ्या सुविधा अव्हेलेबल आहेच आणि खूप लोकांना याचा फायदा होत आहे शाळेत जाणाऱ्या लोकांसाठी बसेस आहे जर कुणी सकाळी ई कामाला जात असेल कुठे दुसऱ्या ठिकाणी त्या सु साठी सुद्धा त्यांना म स वाहतुकीची सुविधा होऊन जात आहे म्हणजे असे अगोदर सारखे अडचण जात नाही वाहतुकीला की कुठे येण्या जाण्यासाठी